मला भारतीय चित्रपटामध्ये जुने चित्रपट खूप आवडतात आणि सांसारिक मालिका खूप आवडतात चित्रपटांमध्ये हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन हे अभि नेता मला खूप चांगले वाटतात आणि गाय गायकमध्ये म्हटलं तर किशोर कुमार हा गायक मला जास्त आवडतो कारण की हा जो गायक आहे तो प्रत्येकाच्या अभिनेत्यासारखा तो तसाच आवाज काढतो आणि खूप जॉली आहे तो गायक